माझ्या गावाबद्दल म्हणजे म्हणजे गावाचं वातावरण खेडंगाव आहे त्यामुळे निसर्गजन्य वातावरण खेळायला मोठं ग्राऊंड आहे त्यानंतर बाहेर फिरायला झाल्यास तर मंदिर वगैरे आहे नदी आहे क्रीडांगण मोठे मोठे आहे त्यानंतर जिम आहे जिमची फॅसिलिटी आहे स्पोर्ट्ससाठी सर्व ग्राउंड अव्हेलेबल आहे वॉलीबॉलचं ग्राउंड सेपरेट आहे क्रिकेटचं ग्राउंड सेपरेट आहे त्यामुळे क्रिकेटचा इंटरेस्ट असल्यामुळे महत्वाचं म्हणजे ग्राउंड असते आणि ते गावामध्ये भरपूर एक नाही दोन नाही तीन चार ग्राउंड असे मोठे आहे की एकदम त्यामध्ये एकदम कधी पण बोर वाटला काय वाटला फिरायसाठी एकदम गार्डन वगैरे नाही पण बगीचा आहे मन फ्रेश व्हायचं असेल तर जायला शेतीत शेता शेतामध्ये गेल्यानंतर एकदम फ्रेश फील होते तेच नाही तर बाहेर फिरायला गेलो तर दहा किलोमीटरवर गेलो बाहेर तर आणखी रिसॉर्ट वगैरे पण आहे तिकडे एकदम आणि त्यानंतर आ का रीझन म्हणजे असं आहे गाव आवडायचं की मित्र वगैरे सर्व आई वडील गावालाच असते त्यामुळे खूप दिवसांपासून इकडे बाहेर असल्यामुळे घरी जायची आतुरता एक वेगळीच असते गेल्यानंतर मित्राला वगैरे भेटणे त्यानंतर फिरायला जाणे टूर काढणे शेतीमध्ये शेतात शेतात जाणे शेतामध्ये काय चालू आहे काय नाही ते बघायचं आणखी बाकी गोष्टी बघितल्या गावच्या तर आणखी तेच खेळणं खेळायचं वगैरे स्पोर्टसाठी आणि मेन एरिया म्हणजे चौकात जायचं मित्रांसोबत बसायचं गप्पा वगैरे मारायच्या मस्त शेतात डबे वगैरे जाऊन पार्टी करायची मस्त जेवण वगैरे करायचं आणि आणखी गावाला खूप काही असं गावाला म्हणजे बाहेर राहिल्यापेक्षा गावाचं वातावरण शहरात राहून तेच ते कंटाळा शेतीत आपलं बाहेर ते व्हेइकलची आवाज वगैरे पोल्युशन सर्व गावामध्ये एकदम ना कसल्या व्हेइकलचा आवाज ना पोल्युशन काही एकदम रिलॅक्स सर्वचा सर्व कोणी पण गेला तरी आपला वाटतो बाहेर गेल्यानंतर चार माणसं बोलायला असतात मन मोकळं करायसाठी मित्र असतात कुठे पण जाऊ शकतो फिरू शकतो त्यामुळे गावचं वातावरण बेस्ट आहे